मी आमच्या काश्मीर खोऱ्यातील जे निसर्गरम्य आहे तिथे मी हाईकिंग केली होती आणि तो मला खूप चांगला अनुभव आला तिथे विशेषतः हाईकिंग करायला खूप मजा येतं खूप अडचणी पण येतात पण त्या अडचणीला मात करण्यात जी मजा येते ती आत्तापर्यंत मला कुठल्याच हाईकिंगमध्ये आलेली नाही तर त्यामुळे मी ती जे हायकिंग आणि निसर्गाच्या वातावरनात मी केलेली आहे कारण की तिथे पूर्ण झाडं निसर्गरम्य वातावरण ह्याच गोष्टी सर्वात जास्त आहे त्यामुळे तिथे खूप चांगलं हायकिंग कर करता येतं आणि जसं सूर्यास्त संध्याकाळच्या वेळी जसं पश्चिम दिशेला सूर्य क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होते आणि मावळणं सुरू करते तर तो सूर्यास्त जसा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे परिवलनामुळे सूर्यास्त होतो गावोगावची सूर्यास्ताची वेळ ज्यूलियन कॅलेंडरच्या तारखेनुसार असते आणि जसं गावाच्या अक्षांश रेखांशावर अवलंबून असते कोणत्याही आपण जसं गावात हे बघितलं तर सूर्यास्ताची वेळ ही भरपूर वेगळीवेगळी असते सूर्यास्ताच्यावेळी आकाशात अनेक रंग दिसतात भौगोलिक रचनेमुळे काही ठिकाणावरून सूर्यास्त जास्तच चांगले दिसतात तर आपण हे जसं समुद्र झालं की वाळवंट प्रदेश झालं किंवा एक डोंगराळ झालं तर अशा ठिकाणाहून ते सूर्यास्त एवढं चांगलं दिसतं की ते खूपच मस्त राहतं तर असे काही सूर्यास्त मी भरपूरदा बघितलेले आहेत आणि मला ते खूप चांगल्या तऱ्हेने आठवतं जसं मी चिखलदरा भागात गेलो होतो तर तिथे जे सूर्यास्त होताना जे दिसतं ते अतिशय स्मरणीय विस्मरणीय तो क्षण राहतो कारण की तिथे सूर्यास्त होताना एवढं चांगलं दिसतं सूर्याचा आकार वेगवेगळी रोषणाई वेगवेगळे कलर्स वगैरे ह्या गोष्टी तिथे खूप मस्त दिसतात तर त्यामुळे तो सूर्यास्त मला अजूनही आठवतो आणि मी तो कधीच विसरू शकलो नाही